आरोग्य हा आपला मूलभूत अधिकार आहे अगदी गरिबापासून श्रीमंतापर्यंत मग ते कुठल्याही धर्माचे जातीचे गावात शहरात खेडेगावात राहात असो सर्वांचे आरोग्य उत्तम राखणं शारीरिक मानसिक तर हे खूप महत्वाचं आहे त्याच्यासाठी सरकार सरकारी हॉस्पिटल्स वगैरे सुविधा सरकारतर्फे गरजूंना देतच असते पण खाजगी डॉक्टर्स खाजगी व्यवसाय करणारे असे पण व्यवसाय करणारे असतात जे फी आकारून किंवा शुल्क आकारून पेशंटना आपली सेवा देत असतात आता जे गरीब दारिद्ररेषेखाली लोक असतात ज्यांना या सुविधा पुरत नाहीत त्याच्यासाठी सरकारी हॉस्पिटल्स आ आरोग्यसेवा नर्सेस उपलब्ध करून दिल्या जातात अंगणवाडीमध्येदेखील बाळंतिणी ज्या असतील ज्या गर्भवती स्त्रिया असतील कुपोषित मुलं असतील आदिवासी पाड्यांवरची असतील त्यांना सरकारतर्फे पोषक आहार सुविधा लसीकरण डॉक्टरांची सेवा इतर औषधे वगैरे सुविधा पुरवल्या जातात आणि जे शहरात राहणारे असतात त्यांची परिस्थिती सधन चांगली असते ते प्रायवेट डॉक्टर्सकडे ट्रीटमेंट घेऊ शकतात आता आरोग्य हा न सगळ्यांच्या जीवाभावाचा प्रश्न असल्याने प्रत्येकजण आपलं आरोग्य चांगलं कसं राहील कारण निरोगी शरीर असेल तरच आपण सगळ्या आयुष्याचा आनंद घेऊ शकतो म्हणून ते वैयक्तिकरित्या देखील आय आरोग्याचा हे पाठपुरावा करतच असतात चांगला आहार व्यायाम इतर गोष्टी औषध गोळ्या घेऊन आपलं शरीर आणि मन सुस्थितीत राखण्याचा प्रयत्न करतच असतात